आज माझ्या घरी प्रोग्रॅम आहे आणि माझ्या फ्रेंड्सला वगैरे पार्टी द्यायची तर म्हणजे पाचशे लोकांचं स्वयंपाक आहे त्या कारणास्ताव मला तुम्हाला म्हणजे ऑर्डर सांगायचं आहे की काय काय मेन्यू वगैरे ठेवायचा आहे तर पाचशे लोकांच्या स्वयंपाकासाठी तुम्ही किती पैसे घ्याल आणि तुमचं म्हणजे आ आणि मला कोणते कोणते मेनू ठेवायचे कोणते कोणते पदार्थ ठेवायचे ते तुम्हाला सांगते भात भाजी पोळी साधारण वरण पुरी वगैरे पापड पिंगल आणि एखादी स्वीट वगैरे असले तरी चालेल आणि त्यामधून तुम्ही जे पंचवीस हजार सांगितले त्यामधुन काही डिस्काउंट वगैरे देणार काय मला पाचशे रुपये तरी कमी आणि पंचवीस हजार आहे तर ट्वेंटीपर्यंत तर तुम्ही चालून जाईल ना